टेक्नॉलॉजीचा फायदा जर कोणत्या व्यवसायाने केला असेल किंवा करून घेतला असेल तर तो बँकिंग व्यवसाय आहे इथे समजून घ्या बँकिंग व्यवसायाचा सगळ्यात जास्त फायदा हा सामान्य लोकांना झालेला आहे समजून घ्या आधी जर तुमाला बँकेमधून पैसे काढायचे असेल तर तुम्हाला आधी बँकेमध्ये जावे लागत होते बँकेमध्ये तुम्हाला विथड्रॉवल फॉर्म भरावा लागत होता तो सबमिट करावा लागत होता नंतर तुम्हाला ते टोकन तिथे मिळत होतं आणि त्यानंतर तुमचा नंबर आल्यावर तुम्हाला ते पैसे बँकेमधून मिळत होते आता बघा काय झालं आहे जागोजागी इथे ए टी एम आहे तुमी ए टी एम गेले तिथे कार्ड स्वाइप केलं तुमचे पैसे तुम्हाला मिळतील दुसरं असं आहे जर तुम्हाला पैसे कुणाच्या खात्यामध्ये पाठवायचे असेल तर तुम्हाला परत बँकेमध्ये जावे लागत होते वेगवेगळ्या फॉरमॅलिटीज होत्या त्यानंतर ते पैसे त्यांच्या अकाऊंटमध्ये जात होते पण लगेच जात होते का नाही त्याला वेळ लागत होता आता बघा इथे काय आहे यु पी आ आलेलं आहे यु पी आयसोबत बँकिंग कनेक्टेड आहे म्हणजे तुम्ही एखादयाला पैसे डायरेक्ट्लि तुमच्या मोबाइलवरून तुम्ही पाठवू शकता ओ के आणि ते पैसे लगेचच त्यांना समोरच्यांना मिळतं तिसरं काये की इथे बघा मोबाइल बँकिंग आलेलं आहे बँकेच्या कुठल्याही कामासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची बिलकुल गरज नाही आहे तुमच्या मोबाइलवरून तुम्ही सगळं बँकेचे कामं तुम्ही इथेच करू शकता तर टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा जो फायदा झाला असेल तर तो बँकिंग व्यवसायाला झालेला आहे